सर नमस्कार हां हां हां वैभवच बोलतो आहे हां घेऊ शकतो ना होंडा सिटी आहे का होंडा कंपनीची ओके ओके बर सर तुमचं ते डिपॉजिट किती असतंय काय किती असतंय मला सांगाल का आणि तुम्हाला कुठे द्यायचे कुठल्या जिल्ह्यात द्यायचे आहे आम्ही कुठल्या सातारा सांगली पश्चिम महाराष्ट्रात आ सर आम्ही पश्चिम महाराष्ट्रात सर आम्ही कुठेही करू शकत आहे या गोष्टी

पण सर कुठं सातारा सांगली कोल्हापूरमध्ये त्या भागात सर आमचं मला वाटत आहे सातारा आणि सांगलीमध्ये जास्त मला ह्या गोष्टी हे मिळतील प्रतिसाद लोकांचा जास्त मिळेल होंडा होंडा कंपनीला तर सर तुम्ही आम्हाला फॅसिलिटी कुठल्या कुठल्या देऊ शकता

बरं तुम्ही गाड्या कशा पाठवून देणार कुठल्या ट्रान्सपोर्ट मार्फत काय जाय आणि गाडीला समजा ट्रान्सपोटमध्ये काय झालं आहे इजा झाली किंवा ते कुठला पार्ट झाला तर त्या संद त्याचं तर तुम्ही त्याचा क्लेम काय मिळेल का आम्हाला त्याचा नाही काय होते पाठीमागचे जिल्ह्यात जिल जे आपले डीलर होते त्यांनी आम्हाला या गोष्टी वेळेवर नाही मिळाले आहे आणि क्लेम करून सुद्धा वेळच्यावेळेला पैसे नाही मिळणं वगैरे या गोष्टींचं खूप नाही काय होत आहे जर तुम्ही सर योग्य ती गा योग्य त्या गाड्या आम्हाला व्यवस्थित दिल्या आण ते व्यवस्थित बाबा पोचवलंत तर आम्हाला सर काहीच अडचण नाही आणि पुढं ग्राहक पण आपलं समाधानी राहतं किंवा त्याला त्या गोष्टी जर वेळच्यावेळेला जर मिळाल्या व्यवस्थित मिळाल्या किंवा गाडी व्यवस्थित आहे आणि सर थोडंसं काय झालं आहे सर नवीन नवीन अपडेट सर जरा थोडंसं तुम्ही जे काढणं गरजेचं आहे गाड्यांमध्ये पण काय होत आहे त्याच त्याच त्याच त्याच गाड्या बघून हे येतो लोकंही सर कधी कधी कंटाळतात वैतागतात आता काय झालं आहे सर इलेक्ट्रिक पण यायला लागल्या आहेत बऱ्याच मार्केटमध्ये मग इलेक्ट्रिकमध्ये सर तुमच्या होंडा कंपनीची काय येणार आहे का नवीनमध्ये काय बरं बरं हा नाही असं जर झालं ना सर तर काय होत आहे तर इंधन पण वाचते पर्यावरण पण चांगलं आहे त्या गोष्टीचं पर्यावरणाचा समतोल पण राहतो आहे मग तेच सर तुम्हाला मी सांगतो आहे सर की काय करता येईल नवीन मॉडेल नवीन टेक्नॉलॉजी काय आहे त्यामध्ये